भारत सध्या खूप मोठ्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करत आहे त्यातील सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ते तापमान वाढ जे सुरवातीला तीस बत्तीस अंशाच्यावर जात नव्हतं ते सध्या चाळीस ते पंचेचाळीस अंशाच्यावर तापमान सहज जात आहे भारतातल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ हा सगळ्यात उष्णतेचा भाग मानला जायचा जिथले तापमान चाळीस पंचेचाळीस अंश असायचे परंतु जे भाग उष्ण नव्हते आता तिथले तापमान चाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत जात आहे त्याचप्रमाणे प्रदूषण जमिनीची धूप अवकाळी अतिवृष्टी किंवा दुष्काळ या सर्व समस्यांचा सामना भारत करतच आहे आणि एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ तर जगप्रसिद्ध आहे गेल्या काही वर्षात आमच्या सभोतालच्या नद्यांचे खोलीकरण झाले आहे नद्यांचे जे प्रदूषण वाढले होते त्याच्याकडं सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनाने बघितल्यामुळे ते प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे जंगलांची मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत आहे आणि सिमेंटचे जंगलं उभा राहत आहेत तसेच डोंगर कोसळणे ह्या गोष्टी बऱ्याचदा बऱ्याचदा घडतात त्याचप्रमाणे समुद्राच्या भरती ओहोटी यामध्ये आणि समुद्रामध्ये सुनामीची अनेक प्रकारणे आली आहेत तसेच शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर वगैरे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सुरवातीला जी शेती सेंद्रिय खतावर केली जात होती त्यामध्ये फार क्वचित अगदी थोड्याच प्रमाणात आजकाल शक्यतो सेंद्रिय खते वापरली जातात जे की नाहीच्या बरोबर आहेत म्हणलं तरी चालेल आणि जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे मातीची जी आहे ती कमी झालेली आहे आणि या काही वर्षामध्ये बऱ्याच गोष्टींचा सामना झाल्यामुळे ऋतूचक्रामध्ये बदल झालेला आहे सुरुवातीला जो जून जुलै ऑगस्ट सप्टेबर हा चार महिने पावसाळा असायचा परंतु पाऊस आता हिवाळ्यात पण पडत आहे उन्हाळ्यात पण पळत पडत आहे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे हे सर्व बदल झालेले दिसत आहेत